माझा काही वर्षांपूर्वी हॉटेल व्यवसाय होता त्या हॉटेल व्यवसायामध्ये मला एक फोन आला की आम्ही मिल्ट्रीचा मेजर बोलतो आहे आणि आमच्या सैनिकाची ट्रेनिंग तुमच्या गावाजवळच आहे एकंदरीत माझं हॉटेल नवीन होतं मला कस्टमरची गरज होती आणि माझी फॅमिली पण बिलॉंग करते एका एक सर्विस मॅनच्या फॅमिलीस सोबतच तर त्यांचा फोन असा आला आम्हाला पन्नास लोकांचं जेवण पाहिजे आणि तुम्ही ते बनवा त्या पद्धतीने मी ते बनवलंही मग त्यांना आम्ही पेमेंटचं ज्यावेळेस विचारायला गेलो तेव्हा म्हणाले आम्ही कॅशमध्ये पेमेंट देऊ आम्हाला परमिशन नाही आणि संध्याकाळी त्यांनी ज्यावेळेस डिलीवरीचा टाईमाला त्यांना फोन केला तर त्यावेळेस ते बोलले की आमच्याकडं कॅश नाही तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पाठवतो आणि तुम्हाला मी क्यू आर कोड पाठवतो आहे त्या क्यू आर कोडवर तुम्ही एक रुपया पाठवा मग त्या पद्धतीने मी एक रुपया पाठवला त्याच्यानंतर त्यांनी अजून मला डिमांड केली की आता खाली एक लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्याच्यावरती अजून एक रुपया पाठवा मग त्यावेळेस मला जरा थोडा चोरीचा भास वाटला की हे समोरचा माणूस फ्रॉड आहे आणि त्याच पद्धतीने बघायला गेलं आणि थोड्या वेळानं आम्ही ज्यावेळेस त्यानं ओ टी पी मागितला त्यावेळेस त्याला स्पष्ट नकार दिला तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे कोणी कसंही फसवलं किंवा काही झालं तुमच्या थोड्याशा नुकसानासाठी तुम्ही बळी पडू नका किंवा थोड्याशा आमिशासाठी त्याला बळी पडू नका समोरच्याने मॅसेज पाठवलेल्या लिंकमध्ये कधी क्लिक करू नका कुणाच्याही क्यू आरवरती पैसे पाठवू नका जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तो एक माणूस ओरिजनल तुम्हाला ऑर्डर देतो आहे किंवा तुम्हाला फसवत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून कुठल्याही ऑफरला बळी जाऊ नये किंवा आमिशाला बळी जाऊ नका